प्रत्येकाच्या समंध काही समाजामध्ये खेळ खेळण्याचे वेगवेगळे महत्त्व आहे पण जुने लोक अजूनही विचार करतात की खेळ खेळल्याने जे शरीरसृष्टी आहे किंवा शरीराचे जे हे होते ते थोडं स्ट्राँग होते इम्युनिटी पॉवरपण होते कारणकी मातीशी खेळल्या गेले तर त्याची इम्युनिटी पॉवरपण छान होते शरीरातून घाम निघाला तर शरीरातून जे काही दूषित काही आहेत तेपण दूर होते आणि विशेष म्हणजे काय तर हाडं मजबूत राहतात त्याच्यानंतर शरीरपण थोडं स्ट्राँग बनते असं वेगवेगळ्या समाजात वेगळी पद्धत आहे काही लोकांच्या याच्यात काही वेगळे खेळ खेळतात जसे कसरती खेळ कबड्डी खोखो या टाईपचे आजकाल त्याला नवीन व्हर्जन आलंय जसं हॉलीबॉल झालं त्यानंतर काही फुटबॉल झाले क्रिकेट झाले अशा पद्धतीचे आणि काही समाजामध्ये ते जसं बसून खेळल्या जाते जास्त वय जर झालं तसं जसं की चौरस झालं बुद्धिबळ झालं या पद्धतीनं पण त्या बुद्धिबळ चौरसमुळे तुमच्या डोक्याला चालना मिळते आणि बाकीचे कसरती खेळ खेळल्यानं तुमच्या शरीराला चालना मिळते असे दोन्ही पद्धत वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांचे मत आहेत